मला वाचन आवडतं त्यामुळे पुस्तक असो किंवा मासिक असो मला मला वाचायला आवडतंच आवडतं आणि मला ब्लॉग्सही वाचायला आवडतात आणि वृत्तपत्रही वाचायला आवडतात ज्याच्यामध्ये मला सप्तरंग वगैरे किंवा असं काही छान गोष्टी असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कॉलम्स असेल याच्यामध्ये काही फिल्मशी रिलेटेड काही एंटरटेनमेंट असेल किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल माहिती असेल किंवा एखाद्या संस्कृत श्लोकाचं निरूपण असेल तर ते मला वाचायला प्रचंड आवडतं मी सकाळचे सकाळचं मॅगझीन वाचते सकाळचं न्यूजपेपर माझ्याकडे येतो वृ वृत्तपत्र माझ्याकडे येतो तर मी त्यातले जे काही छान छान गोष्टी आहेत किंवा स्पेशल जो असतो स्पेशल एडिशन जे असतात रविवारी येतात जनरली तर ते मला वाचायला फार आवडतात त्यातले कॉलम्स काही कॉमेडी कॉलम्स पण असतात तर तेही मला वाचायला फार आवडतं सो पुस्तक असो मासिक असो ब्लॉग असो किंवा न्यूजपेपर्स वृत्तपत्र असो मला सगळ्या गोष्टी वाचायला आवडतात आणि माझा बेसिक जो कल आहे तो सेल्फ हेल्पशी निगडीत आहे सो मी हे बघते की मी याच्यातून काय शिकू शकते तर असे काही ब्लॉग्स जे मला माझी वोकॅबलरी सुधरवण्यासाठी मद्र मदत करतात तर मला अशा गोष्टी सुद्धा वाचायला फार आवडतात किंवा असं काही स्टोरी असेल श् एखादी कुठली गोष्ट असेल तर ती गोष्ट मला वाचायला फार आवडते तर अशा प्रकारचे ब्लॉग्स मला वाचायला आवडतात अशी छान मासिकं ज्याच्यामध्ये काय क्रिएटिव्ह कॉलम्स असतील काही क्रिएटिव्ह लेख असतील असे अशी मला मॅगझिन्स सुद्धा वाचायला आवडतात आणि त्याच्यामध्ये मग वोग पण येतं ते इंग्लिशमध्ये आहे पण मला तेही वाचायला आवडतं कारण की वोकॅबलरी वाढवणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे काहीतरी वाचताना सुद्धा काहीतरी शिकता या यायला पाहिजे असं मला वाटतं आणि जेव्हा आपण काहीतरी वाचतो तेव्हा आपण त्याच गोष्टी दुसऱ्याशी कनेक्ट करू शकतो दुसऱ्यांना शेअर करू शकतो दुसऱ्यांबरोबर दुसऱ्यांना त्या गोष्टी सांगू शकतो त्यामुळे हो मला या सगळ्या गोष्टी वाचायला फार आवडतात